सर तुम्ही ओला कॅब बुकिंग सेंटरमधून बोलत आहे का मी सर मी प्राची वैद्य बोलते आहे सर मी काही दिवस पहिले तुमच्या बुकिंग एजन्सीमधून एक कॅब बु ओला कॅब बुक केली होती सर मला तेव्हा यवतमाळला जायचं होतं सर तिथला तो प्रवास म्हणजे अगदी आरामदायक होता माझ्या फॅमिलीलाही काही तकलीफ नाही झाली त्या प्रवासात तर सर आता आ आम्हाले रामटेकडीकडं जायाचं आहे तर सर मला परत ते कॅब भेटू शकेल का हो सर मला तेच कॅब बुक करायची होती हो ना सर मला आता रामटेकला जायचं होतं तर सर मिळू शकेल मला ते कॅब ठीक आहे सर मला तीच कॅब आणि तोच ड्रायव्हर दिला याच्यासाठी माझ्या मी तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद करते सर